महाराष्ट्रातील मुख्य भाषा मराठी आणि याच मराठी भाषेचे आणखीन पण उपप्रकार पडतात जसं की आपण विदर्भात गेलो तर वराडी कराडी कोकणात गेलो तर कोकणी मालवणी कोल्हापुरात कोल्हापुरी त्यानंतर पुण्यात पुणेरी असे बरेच उपप्रकार पडतात महाराष्ट्रातली मुख्य भाषाच मराठी असल्यामुळे आपल्या भाषेतून अनेक भ भ भाषेंमध्ये पण आपल्या भाषेंच्या शब्दांचा किंवा काही वाक्यांचा उपयोग केला जातो महाराष्ट्रातील भाषेचा प्रामुख्याने मराठी भाषेचा प्रत्येक ठिकाणी टोन हा वेगळा असतो जसं की महाराष्ट्रातले लोक म्हणतात की प्रत्येक दहा मैलावर आपली मराठी भाषा भाषेचा प्रकार बदलतो तसंच खूप प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात त्याप्रमाणे अपभ्रंश झालेले पण शब्द आपल्याला मराठी भाषेत काही काही आहेत ते पण पाहायला मिळतात न जसं की प प पोर्तुगीज भाषेतील काही शब्द असतील किंवा कन्नड भाषेतील काही शब्द असतील तेसुद्धा आपल्या मराठी भाषेत येतात कधीकधी असं मराठी भाषेंचा इतर भाषांंशीही संबंध होतो किंवा मग इतर भाषेंचा मराठी भाषेमध्ये सुद्धा संदर्भ असतोच मराठी भाषा ही प्रग्लभ करायची झाली तर मग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शब्द वापरले जातात वाक्य वापरली जातात पुण्यात थोडीशी पुणेरी भाषा म्हणजे थोडी वेगळी अशी अगदी शुद्ध भाषा बोलली जाते प्रत्येक भाषेचा प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये वेगवेगळी मराठीच भाषा पण वेगवेगळ्या टोनमध्ये वापरली जाते जशी की मग कोल्हापुरी भाषेला कसा थोडासा ठसका असतो म्हणजे जसं की काय करतो आहेस किंवा कुठनं आलास तसंच मालवणी भाषेत खय गेलो होतं खैसून आलं किंवा पुणेरी भाषेमध्ये कुठे गेला होतास मुंबईमध्ये होणा जाणा प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे आपण वाक्यामागे होणा जाणा हे वापरतो तसंच विदर्भाकडं गेलं तिथून पुढे तिकडे नागपूर किंवा अमरावती जळगाव या बाजूला गेलं तर आपल्याला वेगळा टोन पाहायला मिळतो किंवा तेच शब्द वेगळ्या प्रकारे ऐकायला मिळतात जसं की मग आपण अमरावतीकडे गेलो तर आपल्याला ऐकायला मिळतं की काय बे व्हय बे हे शब्द वापरले जातात म्हणजे जसं की काय करून राहिले बे कुठे जाऊन राहिले बे हे मराठीच भाषा पण वेगवेगळ्या प्रकारचे टोन आपल्याला ऐकायला मिळतात वेगवेगळ्या टोनमध्ये मराठी भाषा असते आणि प्रत्येक ठिकाणी हेच अपभ्रंश झालेले शब्द खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ब म्हणजे दिसण्यात दिसण्यात येतात ह्या मराठी भाषेमध्ये मराठी भाषेचे भर भरपूर प्रकार आहेत महाराष्ट्रात प्रामुख्याने आणि म मुख्य भाषा ही मराठीच वापरली जाते पण काही काही वेळेला आपल्याला मालवणी किंवा कोंकणी भाषेमध्ये जे शब्द तेच शब्द वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात वापरल्यामुळं आपल्याला ते शब्द माहीत असूनही म्हणजे आपण वापरत असूनही ते शब्द माहीत नसल्यामुळे ती भाषा समजण्यास पण आपल्याला काही काही वेळेला थोडीशी कठीण जाते किंवा अवघड वाटते